खेळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणकाच्या प्रणालीचा वापर करून खेळातील जो निर्णय वगैरे घेणे आहे त्यावर विरोधकांचे वर्तन वगैरे नियंत्रित केले जाते त्यामुळे खेळ अधिक रोचक व जास्त खुल व स्पर्धात्मक बनत जातो या वापरल्याने खेळाडूंना हुशार किंवा मग चतुर वगैरे प्रतिस्पर्धी मिळत असतो कारण खूपच्या व्यक्तीप्रमाणे या एक काम करत असतो व तो चांगल्या प्रकारे उपयोगासाठी येऊ शकतो कारणकी पुढच्या खेळाडूनुसार ए आय हा स्वतःचे बुद्धी लावत असतो त्यामुळे एक चांगला स्पर्धा प्रतिस्पर्धीला पण एक चांगला एक्सपिरियन्स येतो व चांगला अनुभवातून तो खेळ खेळू शकतो